राज्यातील कला व हस्तकलांमध्ये परंपरा साहित्य आपल्याला समजून येतातच ह्या कलांची सुरुवात सुमारे अश्मयुगांपासून झालेली आपल्याला दिसते माणूस दगडाने लाकडाने व लाकडाच्या तुकड्याने चित्र वगैरे काढायचा गारगोट्याने ओढायचा रंगासाठी तो हिर हिरवा पानांचा वापर करायचा फुलांचा वापर करायचा हिरवा रंग बनवण्यासाठी तो हिरवा पाले हिर हिरवागार झाडांचा पाला घ्यायचा तर र दुसरे रंग बनवण्यासाठी तो फुलांचा वापर करायचा कधी तु कधी तो फळांचाही वापर करत होता बीट यासारख्या फळांनी तो गुलाबी रंग बनव बनवत असेल कोळशाने तो काळा रंग बनवत असेल म हळदीने तो पिवळा रंग बनव बनवू शकत होता आप या रंगांचा वापर तो अनेक ठिकाणी करत होता नैसर्गिक रंगांमध्ये हातानी केलेले कापड वगैरे तो बनवायचा त्यां ज्याने तो कापडावर उत्कृष्ट असे हस्तकला निर्माण करायचा ज्याने ज्याने तो आकर्षित व सौंदर्यकारक दिसत होते तो गुफ त्या काळातील मानव हा त्या काळातील मानव हा गुफामध्ये देखील चित्र रंगवत असे त्याचप्रमाणे जसे जसे मानवाची बुद्धी वाढत गेली त्याने कापडावरही त्या त्याची कला सादर केली हळूहळू ते ही कला वाढत गेली चित्रकला किंवा हस्तकलांमध्ये परिवर्तन झाले अशा कलांना आपण दाद देतो देतोच पण त्यामध्ये अलिकडच्या काळात आपल्याकडे रंग हे उपलब्ध असतात पण त्या काळात रंग हे नैसर्गिक होते रंग हे नैसर्गिक म्हणजेच कसे हिरव्या हिरव्या रंगासाठी हिरवा हिरवा पानांचा वापर केला जायचा तर पिवळ्या रंगासाठी हळदीचा वापर केला जायचा गुलाबी रंगासाठी बीटसारख्या फळांचा वापर केला जायचा तर लाल रंगासाठी फुलाचा वापर केला जायचा व निळा वगैरे असे रंग तर तयार करण्यासाठीही फुलांचाच वापर केला जायचा